मला वाचनामध्ये कथा कादंबऱ्या अशी पुस्तकं आवडतात विशेष करून मला मोठ्या व्यक्तींचे बायोग्राफी वाचायला खूप आवडते आणि मी हे पुस्तकं लहानपणापासनंच मला तसं वातावरण मिळाल्यामुळं मला कथा कादंबऱ्यांची खूप आवड आहे कारण लहानपनी माझी आई रामायन महाभारतातल्या गोष्टी सांगायची त्यामुळं मला गोष्टी खूप आवडतात